पहिल्याच्या काळात महिला खेळामध्ये सामील व्हायच्या नाही परंतु बदलत्या काळानुसार महिलासुद्धा खेळामध्ये सामील होत आहेत खेळ खेळणाऱ्या महिला जसे सानिया नेहवाल पी वी सिंधू मेरी कॉम सध्या फार प्रसिद्ध आहेत आणि पुरुषांपेक्षा कोणत्याही गोष्टीत त्या मागे नाहीत भारतीय महिलांसाठी असलेला क्रीडाविषयक संधी फार आहेत उदाहरणार्थ त्यांना विशिष्ट आरक्षण मिळते आणि खेळामध्ये त्यांना घरचे लोक फार मदत करत नाहीत पण गव्हर्मेंट त्यांना मदत करते भारतीय महिलांना खेळाविषयी जास्त काही सुविधा उपलब्ध नसतांनाही त्या फार मोठ्या प्रसिद्धी मिळवत आहेत भारतीय महिला जगातल्या कोणत्याही महिलापेक्षा किंवा पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे त्यांच्या खेळांमधून ते दाखवून देत आहेत पी वी सिंधू बॅडमिन्टनमधे पुऱ्या जगामध्ये त्यांनी आपले नाव रोशन केलेले आहे किंवा उज्ज्वल केलेले आहे तसेच सायनाने टेनीसमध्ये भारताचं नाव पुऱ्या जगामधे रोशन करत आहेत त्या अशाप्रकारे महिला खेळामध्ये फार पुढे जात आहेत